हां हॅलो बोला ना कुठे राहता तुम्ही अच्छा ॲक्चुली माझं हे जे शॉप आहे ते ठाण्यामध्ये आहे तर तुम्ही येऊ शकता का ॲक्चुली आम्ही डिलेवरी पण देतो बट तुम्हाला किती प्रमाणात तुम्हाला जे फळं हवी आहेत आणि का कुठची फळं हवी त्याच्यावर डिपेण्ड आहे मग आता सध्या तर अवेलेबल नाही आहे एक दोन दिवसात अवेलेबल होईल आमच्याकडे बाकी सगळे आहेत पेरू आहे पण पेरू आहे ड्रॅगन फ्रूट आहे आंबा आहे तुम्ही काहीही तुम्हाला जे हवं आहे ते सांगा बाकी सगळे आमच्याकडे हो आहे आहे किती हवे तुम्हाला ॲक्चुली लिची आता खूप महाग चालले आहे शंभर रुपये किलो मी तुम्हाला काही बार्गेन वगैरे असेल तर तुम्ही सांगा म्हणजे जर पटत असेल तर आम्ही देऊ नाही ॲक्चुली हां ॲक्चुली आमचं ते हे नवीनच आहे तर अजून एवढं आमचं ग्रो नाही झालं आहे तर थोडंसं हे झालं की मग आम्ही आमचे वेगळे वेगळे जागेवरती हे ओपन करणार आहे शॉप्स ओपन करणार आहे आणि मग तेव्हा मग डिलेवरी ऑनलाईन वगैरे सुद्धा स्टार्ट करणार आहे हो पायनॅपल पण आहे कसं हवं आहे किती हवे आहेत हो स्ट्रॉबेरी आहे ब्लूबेरी आहे ब्लूबेरी तुम्हाला तीनशे रुपये डजन पडतील

नाही आम्ही ड् डजनावर देतो ॲक्चुली हे इथून येत नाही ना बाहेरून येतात तर हे आमच्याकडे म्हणजे लोकल ओनर तर आम्ही जास्त म्हणजे ह्याच्यात जास्त भाव वगैरे काय करू शकत नाही हां तुम् इफ हां करू तुम्ही म्हणजे जास्त फ्रुट्स आणि तुम्ही कशा प्रकारची फळं वगैरे घेतात त्याच्यावरती आहे मग आम्ही तुम्हाला कमी भाव करून देऊ ओ आहेत आहेत हापूस आहे देवगड आहे पायरी आंबा आहे कुठचा हवा आहे तुम्हाला दोन डझन तुम्हाला म्हणजे पेटी आहे ती हजार रुपयाला पडेल हो दोन डजनाची आता मी तेच तुम्हाला बोलली की तुम्ही कसे कुठचे कुठचे फळं घ्याल मी तुम्हाला मग तसे बार्गेन करून देणार तुम्हाला काय काय हवं आहे तुम्ही मला एकदा सांगाल का

हां हो हो तुम्हाला हे कधीपर्यंत हवं आहे एक दोन दिवसात चालेल ठीक आहे चालेल आणि अजून काय हवं आहे हो पण आता आमच्याकडे स्टॉकमध्ये आहे ठीक आहे मग हापूस आंबे हापूस आंबे ब्लूबेरी आणि जॅकफ्रूट ना फणस ठीक आहे तुमचं मग टोटल बिल झालं आहे दोन हजार मी तुम्हाला एवढे पण कमी नाही होऊ शकत मी तुम्हाला एकोणीसशेपर्यंत तरी देते चला अठराशे पन्नास ठीक आहे अठराशे पण डिले अच्छा ठीक आहे मग चालेल मी तुम्हाला ॲड्रेस वगैरे या नंबरवर तुम्हाला पाठवून देते सगळे डिटेल्स ठीक आहे चालेल ओक् वेलकम बाय